साहित्य सांस्कृतिक अभ्यासाबद्दल सांगतात हो नक्कीच इरावती कर्वे म्हणतात की संस्कृती म्हणजे संस्कारमय संस्कार देशकाल विशिष्ट जगण्याची रीत ह्या सगळ्याचा अभ्यास असतो माणूस सहा लाख वर्षापूर्वीचा होता आणि आजचा माणूस हा खूप बदलला पण राहणी पक्ष्यांच्या जीवनात बदल म्हणजेच परिवर्तन दिसत नाही उदाहरणार्थ चिमणीचे घरटे ते आजही तसेच आहे जसे पूर्वी होते संस्कृती जपता येते बदलता येते पुढच्या पिढीकडे संक्रमितसुद्धा करता येते बऱ्याच गोष्टी पूर्वीच्या लोकांनी घडवलेले आपण आज वापरतो भाषा माध्यमातून ती संस्कृती जतन करता येते पुढच्या पिढीला देता येते संस्कृती माण् माणसाने तयार केलेली आहे तरी संस्कृतीचा निर्माता देव असं अनेकदा पाहिलेलं दिसतं स अधिक संस्कृ म्हणजे उदात्त भारतीय लोकसंस्कृती हिंदी संस्कृती आदिवासी संस्कृती वारकरी संस्कृती असे काही त्यात प्रकार पाहायला मिळतात विनोबा भावेंच्या मते तर भूक लागल्यावर खाणे म्हणजे प्रकृती भूक नसताना जेवणे ह्याला विकृती आणि आपल्याला भूक असतानाही दुसऱ्याला देणे ही संस्कृती आहे आपली भारतीय परंपरा काय सांगते ह्याचा अभ्यास करत असताना आपण जिथे राहतो जगतो आचरण करतो रूढी परंपरा ज्या पूर्वापार मिळालेल्या आहेत त्या वापरतो कला साहित्य श्रद्धा काय आहेत आपल्याकडच्या ती कशा बदलत गेल्या त्या बदलांच्या संस्कृतीला अभ्यास होणे हा सांस्कृतिक अभ्यास असतो मग लिहिताना त्यांच्यामोर काय काय अवधाने होती त्यामध्ये भाषाशैली असेल वाङ्मयइतिहास असेल मग असं सगळं पाहत असताना काही वेळेला महात्मा फुलेंकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं क्रांतिकारकांमधे राघोजी भांगरे असतील ह्यांच्याकडंही असं म्हणावंसं वाटतं की थोडंसं राहून जात आहे की काय मग ही सांस्कृतिक केंद्रस्थानी असताना माणसाने तयार केलेने मनुष्यही समाविष्ट आहेच की साहित्य हे संस्कृतीतून मिळते आशय स्थल काल लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास लोकांचा वर्तन व्यवहार रूढी परंपरा समजुती श्रद्धा वलयं मूल्यं ह्यांचा अभ्यास करणं गरजेचं राहतं मूल्यां मूल्य घेऊन व्यक्त झालेला असतो तो समाज ते साहित्य आणि ती संस्कृती एकमेकांवर अवलंबून असते